स्वच्छ भारत अभियान हे आपल्या भारतासाठी एक खूप मोठ्ठे आव्हान आहे आणि त्याचा परिणामही दिसून येत आहे ह्या ह्या अभियानामुळे आपला भारत खरंच खूप स्वच्छ होण्यासाठी झटत आहे खरंच त्याचा परिणाम आपल्या जनजीवनावरती झालेला आहे हे अभियान खूप सुंदर आहे ह्या अभियाना अंतर्गत आम्ही खूप ठिकाणीही जाऊन स्वच्छता केलेली आहे शाळा कॉलेजेस यांना घेऊन वेगवेगळ्या गावात जाऊन स्वच्छतेची माहिती सांगून स्वच्छता केलेली आहे त्यामुळे तेथील नागरिकही जागरूक झालेले आहेत तेही स्वच्छतेला खूप महत्त्व देत आहेत त्यामुळे त्यांचाही परिसर स्वच्छ होत आहे तसेच त्या आपल्या सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झालेली आहे पर्यावरणही सुधारले आहे पर्यटनच्या बाबतीतही भारत अग्रेसर होत आहे